भारतात खूप धर्माचे आणि पंथाचे लोकं राहतात आणि प्रत्येक धर्माचा आणि पंथाचा माणूस आपा आपापल्या परीने आपापल्या धर्माचे सण साजरे करतात जसे दिवाळी दिवाळी हिंदू धर्माचा सणआहे दिवाळीमध्ये खूप चांगले चांगले कपडे घ घेतात आणि दिवाळीमध्ये खूप मुलांना आणि जे गोरमेंट जॉब वर आ आहे त्यांना सुट्ट्या पण असतात कंपनीत आ आहे त्यांना पण थोडयाश्या जास्त दिवस सुट्ट्या असतात आणि कोणी फिरायला पण जात असते आणि जशी दिवाळीत पाच सहा दिवस घराबाहेर दिवे लावतात फटाके फोडतात आणि लहान मुलं खूप छान कपडे घालतात एन्जॉयमेंट करतात जसे दिवाळीमध्ये काही घरी पकवान बनवल्या जातात त्याच्यात जसे शेव चकली चिवडा अनारसे लाडू अशे बनवले जातात आणि ते जेव्हा पण कोणाच्या घरी जात असतात तेव्हा ते घेऊन जात असतात आणि ते एकमेकांना भेट देत असतात जसे नवरात्री नवरात्रीमध्ये गावागावांमध्ये दुर्गादेवी सार्वजनिक ठिकाणी बसवल्या जातात आणि नऊ दिवसाचा कार्यक्रम केल्या जातात आणि दहाव्या दिवशी तिथे सार्वजनिक जेवण दिल्या जाते आणि दसरा दसरा हा एक सण जे देवांना स सोनं वाहतेे आणि दसरा झाला की नवरात्री संपते आणि न देवीचं तलावामध्ये विसर्जन केल्या जाते जसं शेतकऱ्याचा सण जसा पोळा पोळा हा बैलाचा सन असते बैलाची पूजा केली जाते बैलाची दोन दिवस पूजा केली जाते नंतर गावात एक ठिकााण असते की तिथं त्यांचा पोळा भरत असते मग प्रत्येक कास्तकार आपला बैलं घेऊन तिथे जात असते मग तिथं काही वेळ असते मग अशी एक प्रथा आहे का त्यांना गुढी जेव्हा पाजते बैलांना तेव्हा तो पोळा सुटत असते मग गोड गुढी पाजली का पोळा असा फुटला म्हणून असं जाहीर केल्या जाते मग ते घरोघरी बैल घेऊन पूजा करतात आणि घरोघरी जातात जे ओळखीचे घर आहेत त्यांच्या बै घरी बैलं घेऊन जातात आणि मग त्यांना जसं बोजाारा म्हनून त्यांना पैसे दिल्या जाते त्याची पूजा केली जाते आणि त्यांना जे पण घरी नैवेद्य बनवल्या असते ते त्यांना चारल्या जाते असे तो पोळा सण साजरा केला जातो